हॅलो हॉटेल आमंत्रन का हां सर मी आताच एक पाच मिनटापूर्वी ऑर्डर दिलेली हो ए तीन चिकन बिर्याणी मागितलेल्या स एक चिकन क्रिस्पी फूल बटर चिकन दोन फूल चिकन फ्राईड राईस दोन फूल आणि दहा रोटी मागवलेल्या नाही नाही ॲक्च्युली काय झालं आहे माझ्या घरी पाहुणे येणार होते म्हणून मी ऑर्डर केलेली पण त्यांचं अचानक ये येणं कॅन्सल झालं आहे हो त्यामुळे मला ही ऑर्डर रद्द करायची आहे हो हो आताच कॉल केलेला आपण त्या रेस्टॉरंटचे मालक बोलत आहे का हर्षद तायशेटे

हां हे जरा पदार्थ कॅन्सल क हां फक्त मला दोन चिकन बिर्याणी हां त्या पार्सल केल्यात तरी चालतील बट बाकीची ऑर्डर जरा प्लीज रद्द करा कारण पाहुण्यांचं येणं कॅन्सल झालं आहे त्यामुळे सॉरी पण हो हो चालेल झालं आहे का ओके बट फुल डिले डिलेवरी आणि पिकअप ती ऑर्डर रद्दच करा हो थँक्यू